हां बोला ना

हां मी फ्लावर नर्सिंगमधून बोलत आहे हां तर आमच्याकडे काही फ्लॉवर्स आहेत मोगऱ्याचे गुलाबाचे चमेलीचे ते तुम्हाला काही म्हणजे घ्यायचं आहे का कुठल्या प्रकारचं मोगऱ्याचा आहे चमेलीचा आहे गुलाबाचा आहे आणि सर्वांचं वेगवेगळी किंमत आहे तर तुम्हाला कुठलं पाहिजे हां मोगऱ्याचा ऐंशी रुपयाचा आहे आणि गुलाबाचे एकशे वीस रुपयाचा आहे तुम्हाला कुठल्या प्रकारचे पाहिजे मग अच्छा तर तुम्हाला घरपोच सेवा पाहिजे का की तुम्ही आमच्या नर्सिंगमध्ये येऊन घेऊ शकता हो घरपोच मिळू शकते पण तुम्हाला त्यांचे एक्स्ट्रा पेमेंट करावं लागेल एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागेल हो पन्नास रुपये काही त्याचा एक्स्ट्रा असेल तुम्हाला घरपोच वेळेवर मिळणार जेव्हा पण तुम्हाला पाहिजे तुम्हाला कशी पॅकेजिंग पाहिजे ते सर्व मिळणार तुम्हाला तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचा आहे का की तुमच्या स्वत साठी पाहिजे स्वत साठी पाहिजे का बरं ठीक आहे ना मिळू शकते ना काय टायमिंग आहे तुमची कधी पाहिजे तुम्हाला हो आजच पाहिजे का की उद्या वगैरे पाहिजे हो मिळून जाईल ना तुम्हाला तुम्ही तुमचा ॲड्रेस कॉन्टॅक्ट नंबर आणि तुमचा पूर्ण नाव वगैरे सांगून द्या आम्हाला मिळून जाईल तुमचं नाव काय आहे नाही जसा एकशे वीस रुपयाचा आहे तर जास्तीत जास्त आम्ही तुम्हाला एकशे दहा लावून देऊ बस आणि क्वालेटी वगैरे तुम्हाला खूप छान मिळणार तर क्वालेटीची काही फिकर करायचं आहे नाही नाही केला ना मी एक ब एकशे वीस सांगितलं होतं तर एकशे दहा करू शकते कारण की आमची क्वालेटी खूप छान असते आणि खूप फ्रेश असते

हो कारण नाही तुम्ही पहिल्यांदा घेतला म्हणून आम्ही करत आहोत नाही तर मग आम्ही असं कमी नाही करत कारण की अदरपेक्षा आमची क्वालिटी खूप छान असते आणि फ्रेश असते तर तुमचं ऑर्डर कन्फम करायचं आहे का हां तर तुम्ही तुमचा फुल पूर्ण नाव सांगा तुमचा नंबर सांगा आणि तुमचा पत्ता सांगा तर तसं आम्ही तुमच्या घरपोच पोहोचून देऊ

तुमचा नंबर हां आणि पत्ता अच्छा आणि तुम्ही म्हणजे पेमेंट कसं करणार ऑनलाईन करणार कॅशमध्ये करणार

बरं ठीक आहे तुम्हाला लवकरात लवकर तुमचा फ्लावरचा पार्सल तुम्हाला मिळणार आला पार्सलवाल्याचं की तुम्ही रिसिव्ह करा आणि बोलून घ्या ठीक आहे ओके थँक्यू